आमच्या संस्कृतीमध्ये लग्नाचे स्थळ बघण्यासाठी किंवा बघायला आल्यानंतर किंवा आपण गेल्यानंतर मुला मुलींचे वय

शिक्षण अशा बऱ्याचशा योग्यता बघितल्या जातात आणि त्यांच्यामध्ये नाते संबंध म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचा जुना काही नाते संबंध आहे का हा बघितला जातो जेणेकरून लग्नानंतर अपत्यास काही बाधा होल होर व्हायला नाही पाहिजे